खेळांना प्रशी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने जास्त पैसे खर्च केले पाहिजे त्यापेक्षा अर्थातच केले पाहिजेत निधीची तरतुदही केली पाहिजे आणि जे पण आपली राष्ट्रीय खेळ आहे जसे की कुस्ती आहे कबड्डी आहे त्यांना जागा कमी लागते ॲक्च्युली इतर खेळांपेक्षा पण ते जे शरीरासाठी किंवा माणसाच्या एक व्यायाम जो शरीराला मिळेल यासाठी किंवा बुद्धीसाठी हे खूप चांगले खेळ आहेत तर अशा खेळांना जास्त प्राधान्य किंवा प्रोत्साहन केलं पाहिजे जसे की मल्लखांब आहे जे व्यायामशाळेत करण्यासारखे खेळ आहेत प्रत्येक गावामध्ये एक कुस्तीचं आखाडे सरकारी कुस्तीचे आखाडे असले पाहिजेत एक भव्य असे आखाडे व्यायामशाळा असल्या पाहिजेत जिथे की मल्लखांब कुस्ती कबड्डी यासारख्या खेळांना खेळ खेळण्यासाठी जागा चांगले कोच किंवा चांगले मैदानं उपलब्ध करून दिले पाहिजेत यासाठी सरकारने जास्तीत जास्त निधी उपलब्ध करायला हवा किंवा तत्सम योग्य ते लोकं किंवा कोच यांची व्यवस्था करावी जेणे की खेळायला विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही मिळेल आणि त्या दृष्टीने पण आपल्याला आपल्या खेळांचा जागतिक दर्जा वाढवण्यासाठी मदत होईल तर हे सरकारने केलं पाहिजे असं मला वाटतं